हॅलो हॅलो आय ॲम डॉक्टर वैष्णवी

हां हां बोला तुम्हाला एका न्यूट्रिशनिस्टची गरज आहे ना हो हो मी न्यूट्रिशनिस्टच आहे बोला ना वजन तुमचं ऐंशी किलो आहे तर तुम्हाला तुमच्या खाण्यान पि कारण माहीत आहे का आपल्या खाण्यापिण्यामधूनच जे वजनाचं प्रमाण आहे ते आपल्याला कमी किंवा जास्त करता येते बघा तुम्हाला तुम्हाला तुमच्या डाएटवर स्ट्रीक्ट कंट्रोल ठेवावा लागेल रोजचा वॉक करावा लागेल सकाळी अर्धा अर्धा तास तरी वॉक करावा लागेल तुम्हाला आणि जेवणामधे तुम्हाला जास्त करून बॉईल्ड बॉईल्ड म्हणजे उकडलेलं उकडलेलं भाजीपाला वगैरे खावं लागेल त्यामधे कॅ गाजर आलं कोबी आली यासारख्या अशा अशा वस्तू उकडून त्यामध्ये मीठ टाकून त्यात तुम्हाला एक सॅलेट सॅलेटचा डोस तुम्हाला जास्तीतजास्त करावा लागेल आणि जे बाकी तेलकट तुपकट पदार्थ आहे त्याने कसं कोलेस्ट्रॉल वाळतं ते सुद्धा तुम्हाला कमी करावं लागेल त्यानेसुद्धा ओबेसिटी खूप वाढते आणखीन तुम्हाला काही त्रास आहे तुम्हाला चालण्या फिरताना काही त्रास होतो छातीमध्ये दम वगैरे लागतो आणि तं तू तुम तुम्हाला तुम्हाला किती दिवस झाले की तुम्हाला असं जाणवत आहे की आपलं वजन वाढत आहे वगैरे एक महिना एक वर्ष एक वर्ष झालंय का तुम्हाला एक वर्ष झालंय ना एका वर्षापासून जाणवत आहे ना तुम्हाला तर एकाएकी व वजन तुमचं काही कमी होणार नाही तुम्हाला तुम्हाला तरी सहा सात महिन्यात तुम्हाला रिकवर व्हायला वेळ लागेल तो तुम्ही प्लीज मी जे डाएट चार्ट बनवून देईल त्या चार्टप्रमाणेच तुम्हाला फॉलो करावं लागेल तुमचा डेली रुटीन राहील श आणि तुम्हाला शुगरयुक्त म्हणजे साखर ज्या पदार्थामध्ये येते ते फार कमी किंवा नाहीच्या बरोबरीनी जेवावं लागेल या सगळ्या तुम्हाला डाएट स्ट्रिक्टली फॉलो करावं लागेल ठीक आहे